मी अजूनपर्यंत ट्राय केलेल्या नाही आहेत पण मला शिकायचं आहेत अशा काही ज्या रेसिपी आहे ज्या मला करायला आवडतात जसे सांबारवडा झालं मेंदूवडा झालं जशी इडली झालं ढोकळा झालं आणि त्यानंतर मला दहीवडा हा पण सुद्धा खूप आवडतो तर मी ह्या काही रेसिपीज आहे ह्या मी यूटूबला यूटूबला बनवायचं शिकत आहे यूटूबला मी सांबारवडा बनवण्याचं श बघितलं तर त्यामध्ये सांगितलं आहे की उडदाची डाळ ही भिजू टाकायची एक एक दोन तास एक दोन तासामध्ये उडदाची डाळ ही भिजू टाकल्यानंतर ती बारीक मिक्सरमध्ये पिसून घ्यायची त्यानंतर त्याला वन साईडने म्हणजे एक साईडने त्याला फेटायचं अँटीक्लॉक वाईज आणि त्यांना त्याला फेटूनशान आणि त्याला एक दहापंधरा मिनिटं ठेवायचं दहापंधरा मिनटं ठेवल्याने त्याच्यामध्ये थोडाफार सोडा टाकायचा खायचं मीठ टाकायचं आणि आपण बारीक जी चिरलेली मिरची पण इवन टाकू शकतो आणि ते टाकूनशान आणि त्याचे गोल गोल वडे करायचे आणि ते तळून काढायचे तळून काढल्यानंतर तळून काढल्यानंतर इकडं आपण सांबार बनवायचा कूकरला आपण मिक्स डाळ मिक्स डाळ म्हणजे तुरीची दाळ थोडीफार चण्याची डाळ आणि लाल डाळ म्हणजे लाल लालसर डाळ असेल ती आणि किंवा मूग डाळ अशा तीनचार प्रकारच्या डाळी कूक शिट्टी कूकर घेऊन शिट्टी करायची त्यामध्ये आपण हे भोपळा टाकायचा दुधी भोपळा टाकायचा आणि त्यात परत दोन शेवग्याच्या शेंगा टाकायच्या ते मिक्स करून मग इकडे टोमॅटो कांदा चिरून कांदा टाका पातेल्यात तेल टाकायचं त्यामध्ये कांदा टाकायचा फ्राय करायचा फ्राय केल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचं तिखट मीठ टाकायचं जिरंराई टाकायची आणि नंतर हे जे वरण आपण जे जे तीनचार प्रकारच्या ज्या डाळी आपण लावलेल्या होत्या त्या डाळी घोटूनशान आणि रवीने घोटून ते त्यात टाकायचं त्यामधे शेवग्याची शेंग पण टाकायची आणि दुधी भोपळा जो चिरलेला आहे तो तो पण टाकायचा ते इकडं वरण झालं की मग इकडे हे सांबार वडे काढायचे मेदू वडे काढायचे आणि ते वरणाबरोबर खायचे तसेच त्याचप्रमाणे दहीवडे जे आहेत दहीभल्ला म्हणतात दहीवडे सेम रेसिपी आहे पण थोडेफार चेंजेस आहे यामध्ये आपण द उडदाची डाळ भिजू घालून ती तीन चार तास भिजत ठेवायची त्यानंतर मिक्सरमधून बारीक करायची त्यानंतर त्याला पंधरा ते वीस मिनिटं फेटायचं वन साईड फेटून झाल्यानंतर त्याला दहा मिनिटं ठेवायचं दहा मिनिटं ठेवून झाल्यानंतर त्यामध्ये सा सोडा टाकायचा थोडं मीठ टाकायचं आणि त्याचे वडे बनवूनशान आणि आपण तेलामध्ये सोडायचे ते तेलातून तळून काढल्यानंतर त्याला थंड होऊ द्यायचं त्यानंतर त्याला कोमट पाण्यामध्ये भिजू घालायचं भिजू घातल्यानंतर त्याला दहा पंधरा मिनिटं भिजू घालायचं भिजू घालू दिल्यानंतर ते द द ते वडे जे आहेत ते पिळून काढायचे तोपर्यंत आपण इकडे दही तयार करायचं म्हणजे त्यांचं द दही जे असतं दहीचं रेसिपी तयार करायची गोड दही आणि आंबट दही थोडंफार मिक्स करूनशान आणि घोटायचं त्यामध्ये थोडीफार साखर मीठ जलजिरा त्यानंतर काळं मीठ शेंदे मीठ हे टाकूनशान आणि त्यामध्ये थोडीफार मिरची टाकायची आणि ते घोटून मग जे आपण जे द दहीभल्ले जे तळून काढलेले पाण्यातून पिळून जे काढले हे ते त्या दह्यांमध्ये सोडायचं आणि त्यानंतर ते दही प्लस वडे एका प्लेटमध्ये घेऊन तेच्या वरती वरून चिमूटभर मीठ टाकायचं परत सोया सो टोमॅटो सॉस टाकायचा आणि किंवा चिंचेची चटणी टाकायची आणि तिखट टाकायचं मीठ टाकायचं एक नंबर ते दहीवडे लागतात